गाणे ऐकण्याचा खूप मला छंद आहे या छंदामध्ये जे मला एक आनंद मिळतो या आनंदामध्ये जुने गाणे नवीन गाणे असे काही जे गाणे असे असतात क त्या गाण्यामधून आपल्याला काही जीवनाबद्दल असं प्रेरित देऊन जातात कोणते गाण्यामध्ये असं खुशाली या इन्जॉयमेंट होतात आणि साऊंडमुळे जे ध्वनी हे होतात त्याच्यामुळे जे अंगात जे कंपन होतं याच्यामुळे मला खूप आनंद होतो आणि ज्या म्युझिकमधे काही टून्न असतात ह्या टूनमध्ये ज्या मला माझ्या दिमागावर म्हणजे माझ्या मनाला खूप प्रेरणादायक असं वाटतात आणि मला फ्लिंग होतात ह्या म्युझिकमुळे ज्या गाण्यामुळे जसं हिमेश रेशमिया सोनू निगम यांचे आवाज मला खूप लाभदायक आणि आवडतात याच्यामुळे जे गाण्याचे जे ट्यूनिंग आहे हे पण त्याच्यासोबत आवडतात